मला आयुष्यात नोकरी करणे कधीच आवडले नाही आणि आवडणारही नाही कारण नोकरी करणे म्हणजे आठ तास एकाच ठिकाणी राहायचं आणि येण्याजाण्यात दोनचार तास घालवाचे त्याच्यापेक्षा छोटा उद्योग करायला आवडेल कारण छोटा उद्योग तुम्हाला वाटतो की छोटा उद्योग छोटा असतो पण नाही छोटा उद्योगाला तुम्ही मोटा उद्योग बनू शकता त्याची भविष्यात फार मोठी कंपनीही बनू शकता म्हणून मी भविष्यात माझं स्वत चाच व्यवसाय चालू करणार आहे आणि त्याच्यातून खरंच माझा व्हील व्हीलई थोडा कमी होऊ शकते एखाद्या वेळेला मला जास्तही व्हील द्यायला लागेल पण माझ्या घरात राहून मी त्याच्यासाठी जास्त वेळही देऊ शकतो आणि डोक्यालाही त्रास नसेल म्हणून मी मला करियर ना माझा मी करियर जर घडवायला गेलो तर एक ह्याच्यातच बिजनेसमध्येच घडू शकतो हे मला माझ्यावर खात्री आहे म्हणून मी आयुष्यात काही करेल पण नोकरी करणार नाही आणि माझा करियर हा मला वाटतो प्रत्येक माणसाने आपला करियर निवडण्यापूर्वी एकच लक्षात ठेवायला पाहिजे करियर करायचं आहे तर तुम्ही तुमच्या शेत आवडीच्या क्षेत्रात करा आणि ते पण कसं करा की त्या क्षेत्राला तुम्ही बिजनेस बनवा दुसऱ्याकडे राबून तुम्हाला काय मिलणार आहे म्हणून स्वत कडे तुम्ही जास्त वेळ राबले तर त्याचा बेनिफिट तुम्हालाच मिळनार आहे म्हणून मी ठरवलेलं आहे की मला माझा करियर माझ्या आवडीच्या क्षेत्रातच करायचं आहे आणि ते पण बिजनेस करूनच